अरे यार मी विसरली होती की माझं आधार कार्ड बँकला पासबुकला लिंक नाही आहे तर मग अशी मी बँकेमध्ये गेली होती त्यांना विचारलं आणि तसं पण आता लाडकी बहीण योजना येणार आहे पैसे मिळणार आहे तर मी कसं पैसे काढीन मग आणि काय म्हणते बा अजून आधार कार्ड लिंक करावं लागन मला आता मघाशी गेली होती बँकमध्ये तर त्यांना विचारलं काय काय करावं लागन तर ते बोलले की नाही बा आता फॉर्म भराय लागंन मग समोरची प्रोसेस झाल्यावर तुमचं आधार कार्ड लिंक होईन बँकेला जोडल्या जाईन आणि मग असे मला पैसे उचलता येईन तसं बी आता लिंक नसते तर मला आधार कार्डून पैसे बी नसते उचलता आले काहीच नाही माझे खूप सारे कामं तसेच राहिले असते आता आधार लिंक झाल्यावर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेऊन येईन घरी आणि माझ्या बाकीची पूर्ण कामं पण करून घेईन